एखादं पुस्तक वाचायला घेतलं तर असं पटपट वाचून नाही चालंत त्याला निवांत शांत डोकं ठेऊन किमान एका पुस्तकासाठी तरी तुम्ही महिनाभर त्याचं वेळ देऊन तुम्ही वाचावं अशी माझी इच्छा आहे सलग मी किमान तीन चार तास सहज पुस्तक वाचू शकते कारण मला त्याच्यामध्ये आवड निर्माण होते त्यासाठी मी तीन चार तास सलग वाचू शकते पण प्रत्येकानं तीन चार तास वाचावे अशी काही नसतं तुम्ही ज्याला जसं आहे तसं तुम्ही किमान एक तास दोन तास किमान तसं वाचून काढावं तरी मी सांगते तरी तुमी एक तास तरी जर कंटिन्यू वाचलं तर तुम्हाला त्या पुस्तकांची आवड निर्माण होते तर वाचनाचे फायदे जर बघितले तर आपल्या आपल्या डोक्यामध्ये जे विचार आहेत ते प्रगल्भ व्हायला चालू होतात आपले जे विचारसरणी आहे ती उच्च होते घरामधले वातावरण प्रसन्न होते इतरांना बोलायची जी पद्धत असते ती छान वाटते जे आपण इकडचं तिकडचं ऐकायला आपल्याला भरपूर माहिती मिळते आणि वाचण्यासाठी एखादे ठराविक मासिक साप्ताहिक ठरवले आहे कधी तुम्ही महिन्याभरात वाचू शकता किंवा साप्ताहिक एका आठवड्यातपण वाचू शकता बाकीच्यांप्रमाणे तुम्ही केलं नाही केलं तरी चालते पण स्वतःला जे वाटतं आहे ते तुम्ही करा स्वतःला जे कधी वाचा वाटेल तेव्हा वाचा हे म्हंटलं वाच ते म्हंटलं वाच ते वाच गरज नाही वाचायची जेव्हा स्वतःला मनापासून इच्छा होईल वाचायची तेव्हाच पुस्तक वाचा आणि पुस्तकपण ते एकदम मनापासून वाचा जेणेकरून त्याची आपल्याला त्याच्यातले जे रस निर्माण होऊन प्रत्येक गोष्ट ते डोक्यात जाईल